खरं मी स्वतः असे यूट्यूब व्हिडिओज वगैरे काही बनवत नाही पण मला स्वतःना डान्सची आवड आहे ज्याच्यामुळे मी बरेच यूट्यूब चॅनल्स आणि इन्स्टाग्राम पेजेस वगैरे फॉलो केले आहेत ज्यामुळे मला बरेच डान्सचे फॉर्म्स त्याचे स्टेप्स वगैरे शिकायला मदत होते आहे

माझे मित्र काही माझे मित्र मा काही मैत्रिणी व्हिडिओ बनवतात ज्यांच्याकडून मी असे ऐकून आहे की ती एक खूप मजेदार प्रोसेस असते ज्यामुळे आणि आपण ना त्या माध्यमातनं आपली पॉप्लॅरिटी पण वाढवू शकतो बऱ्याच लोकांपर्यंत आपण पोचू शकतो आपल्या डान्स आपल्या अंगातली ना डान्सची कलाही बऱ्याच जणांना कळून येऊ शकते